हॅलो जल प्राधिकरण ग्राहक सेवा आहे हां मी प्रमोद भोयर आहे आणि माझा अकाऊंट नंबर आहेत वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट मी याकरता आपल्याला फोन करत आहे की मला आत्तापर्यंत पाण्याचा जो बिल आहे ते योग्य येत होतं परंतु थोडंसं बारकाईने मी बिलांमध्ये मागील आणि आत्ता मिळालेलं त्याची जेव्हा चौकशी केली तपासून पाहिलं तेव्हा त्यामध्ये फार मोठी विसंगती दिसली म्हणून म्हटलं चला जल प्राधिकरणाशी ग्राहक सेवा कसा काम करतो ते पाहण्यासाठी मी हा कॉल केलं आहे खरं सांगायचं तर माझ्या या बिलाच्या ऑब्झर्वेशनप्रमाणे एक तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आमचं बिल नेहमी दोनशे ते तीनशे रुपये इतकंच येते पण या वेळेला अचानक सोळाशे रुपये बिल आलेला आहे हा फरक कसा आला कोणी आणला मुद्दाम केला की कसा हे मला काही कळत नाही आणि त्यांचं कन्फर्मेशन करण्याकरता मी तुमच्या ग्राहक विभागाशी संपर्क साधत आहेत आपण तुमच्या लेवलला असलेल्या बिलाचं अकाऊंट तपासून पहा नेहमीचा वापरातलं बिल आणि आत्ताचं बिल याच्यामध्ये तिपटीचा फरक असल्यामुळे जर तुम्ही पाठवलेलं बिल बरोबर असेल तर आम्ही पाण्याचा वापरसुद्धा तिप्पट केला असावा हे गृहीत आहे पण आमच्या घर चौकशी केली तेव्हा असं लक्षात त्यांनी सांगितलं की आपण नेहमी वापरतो त्याचप्रमाणे पाणी वापरत आहे त्यामुळे जास्त पाणी वापरलं हा मुद्दाच तयार होत नाहीत असं असताना रेडिंग जास्त कसं लिहिलं गेलं हा प्रश्न मला पडलेला आहे आपण तो तपासून पाहा काटेकोरपणे तपासून पाहत बिल रिडिंग याला कोण येतो त्यांच्याशी चर्चा करा आणि त्याचं चुकलं असेल तर पुन्हा त्याला पाठवा आणि रिडिंग घ्या आणि आमचं पाण्याचं बिल दुरुस्त करून द्या नक्कीच याच्यामध्ये गडबड झालेली आहे एकतर तुमचा माणूस आला नसेल किंवा कुठेतरी बसून त्यानी मीटर रिडिंग घेतलेला आहेत याबाबत तुमचा ऑफिसमधील जे प्रमुख अधिकारी असेल त्यांच्याशी आपण बोला काय झालेलं आहेत कुठे कळलेलं आहेत खरं खोटं ते पहा चुकीचं बिल आलं असेल नक्कीच आलेलं आहे ते आपण दुरस्त करून पुनश्च बिल पाठवा म्हणजे मग मी ताबडतोब बिल भरेल